हां बोला सर नमस्कार हा सर आहे आहे हां हां सर आपल्याकडं हार भेटून जाईल बुके गुलाबाची फुलं डेकोरेशनसाठी हार ते सगळं भेटून जाईल सर हा सर हो सर चालते चालते हां सर आपल्याला कोणते कोणते फुलं पाहिजेत म्हणजे डेकोरेशनसाठी वेगळे पाहिजेत का मिरवणुकीसाठी कोणते पाहिजेत झेंडू पाहिजेत गुलाब पाहिजेत कोणकोणते किती हार किती हार लागतात ते सांगा मग मला तुम्हाला हार हार तुम्हाला पुतळ्यासाठी तुमच्या पुतळ्यासाठी केवढा हार लागते तुम्हाला आमच्या दो दोन दोन फुटाचा जर पुतळा असेल तर तेवढा तेवढ्या पुरता हार येऊन जाईल सर तुम्हाला हा डिझाइन डिझाइन ते येऊन जाईल

बरं बरं बरं बरं सर चालते चालते त तुम्हाला डि डिलेवरी पाहिजे की तुम्ही दुकानात व्हिजिट करून येऊन घेऊन जाता हा सर लावणारे पण ते थोडं किमती वाढतील मग सर त्यांच्या हा डिलिव्हरीची किंमत वेळी येईल सर आणि सजवून देण्याची पण वेगळी येईल आं बरं बरं बरं सर अजून कोणते हार पाहिजेत का तुम्हाला आपलं बरं बरं बुके काही लागले तर सांगा आम्हाला बुके मिळून जातील सगळं मिळून जाईल हो चालतं आहे येऊन जा मग हो